हाय मी ॲक्च्युअली आधी जॅकेट घेणार होतो आता माझा विचार बदलला आहे सो मी आता न नाईट पॅन्ट घेणार आहे सो आता आपण ह्या बाबतीत आपण काय करू शकतो की आपण त्या ऑनलाईन वेबसाईटला जाऊन तिथे त्यांचे ऑफिशियल वेबसाईटला जाऊन ती ऑर्डर कॅन्सल करू शकतो हा ऑप्शन आपल्याकडे असतो व त्यांच्याकडून एक आपदा आपल्याला एकदा कॉल येतो की त्यांनी आपल्याला कारण विचारतात तुम्ही ऑर्डर का कॅन्सल करणार आहात ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी आपण त्यांना सांगू शकतो की आपण चुकून जॅकेटच्या जॅकेट ऑर्डर प्लेस केली आहे त्यामुळे त्यांना आपण कृपया म सा हे करू शकतो मदत हे मदत मागू शकतो किंवा आपण त्यांना रिक्वेस्ट करू शकतो की तुम्ही आमची ऑर्डर कॅन्सल करून आम्हाला नाईट पँटची ऑर्डर द्यावी अशी आपण हे करू शकतो किंवा त्यां कंपनीकडून कॉल येतो की तुम्हाला जॅकेट का नको आहे सो आपण आपले कारण सांगून त्यांना जॅकेट परत करू शकतो आणि रिफंड पण आपल्याला भेटून जातो